आम्ही आमच्या इथे जी झाडे लावतो ती म्हणजे आंब्याचं झाड असतं त्याच्यानंतर नारळाची झाडं लावतो जाम नावाचं फळ आहे त्याचं झाड लावतो जांभूळ लावतो करवंदांच्या जाळ्या आहेत खूप रांजणांचं रांजणं नावाचं एक फळ असतं त्याची झाडं आहेत इथे ही झाडं आम्हाला लावायला आवडतं जावलं झाडांमध्ये अजून जर विशेष बघायला गेलं तर नारळाच्या झाडांचं आम्ही विशेष इथे उत्पन्न घेतो वेली म्हणाल तर तोंडलीची ची वेल आहे त्याच्यानंतर पडवळ आहे शिराळी आहेत घोसाळी आहेत या ज्या भाज्या आहेत ह्यांच्या वेली लावतो त्याच्यानंतर मोगऱ्याची वेल असते जी ज्याची फुलं येतात खूप चांगल्या पद्धतीने इथे त्याचं पण उत्पन्न होतं अशा वेगवेगळ्या पद्धतीने आम्ही झाडांची लागवड आणि वेलींची लागवड आमच्या इथे करतो